हॅलो ॲमेझॉन सर्व्हिसेस हां माझं नाव संजय आहे मागच्या महिन्यात बघा मी तुमच्याकडनं एक मोबाईल मागितला होता ओके द प्रॉडक्ट वॉज एक्सलंट मला खूप आवडला होता मी खूप हॅपी होतो पण ना या टाईम जे मी ब्ल्यूटूथ हेडसेट मागितले आहे त्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे ओके जे तुम्ही प्रो प्रॉडक्ट मला पाठवलेलं आहे ते एकदम थर्ड क्लास प्रॉडक्ट आहे ओके आता यापेक्षा मी खालचे शब्द वापरू शकत नाही ओके तर तुम्ही जे प्रॉडक्ट पाठवलं आहे ते त्याची जे गुणवत्ता आहे ते एकदम खालच्या दर्जाची आहे

पॉइंट नंबर वन असा आहे की तुम्ही जे मला ॲमेझॉनने मला सांगितलं होतं की तुमचं प्रॉज्य जे प्रॉडक्ट आहे ते पाच दिवसामध्ये येईल ते आता दहा दिवसामध्ये आलेलं आहे ओके दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचा जो बॉक्स होता तो बॉक्स डॅमेज कंडिशनमध्ये मला मिळालेला आहे तिसरी गोष्ट अशी आहे की त्याचा जो कलर मी रेड कलर मागितला आहे तुम्ही तो मला ग्रीन कलर तुम्ही दिलेला आहे ओके आणि चौथी गोष्ट त्याचे जे बडस् आहे ते पण तुम्ही मला डॅमेज कंडिशनमध्ये पाठवलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं जे चार्जर आहे त्याला सी टाइपचं चार्जर लागतं आणि तुम्ही मला ते चार्जर पाठवलेलं आहे दुसरंच कोणतं तरी चार्जर तुम्ही मला पाठवलेलं आहे ओके तर हे जे प्रॉडक्ट तुम्ही मला पाठवलेलं आहे खरंच याची गुणवत्ता शून्य आहे ओके तुम्ही मला जर या प्रॉडक्टचं रिव्ह्यू करायला सांगान तर मी तुला मी या प्रॉडक्टला एक स्टार पण देणार नाही आहे ओके आणि मी तुम्हाला अशी मागणी करतो की या प्रॉडक्टबद्दल जे मी पैसे तुम्हाला ॲमेझॉनला दिलेले आहे ते कृपया करून माझ्या अकाउंटमध्ये ते रिफंड मला करण्यात यावं ओके एवढीच मी तुम्हाला विनंती करतो जे पैसे मी तुम्हा ॲमेझॉनला दिलेले आहे जे पैसे मी यासाठी खर्च केलेले आहे ओके ते कृपा करून माझ्या अकाउंटमध्ये परत करावे आणि हे प्रॉडक्ट तुम्ही घेवून जावे ओके हीच विनंती आहे थँक्यू व्हेरी मच